आम्ही रत्नागिरीमध्ये राहतो तर रत्नागिरीच्या पुढे थोडं छोटंसं गाव आहे तिथे आम्ही राहतो तर रत्नागिरीमध्ये पर्यटनस्थळं खूप आहेत खूप बघण्यासारखं आहे जास्त करून समुद्र आणि मंदिरं जरी आपण बघायचं म्हटलं तर मंदिर तरी गेलं तरी समुद्र त्याच्या बाजूला समुद्र किंवा पूर्ण बाजूला समुद्र आता गणपतीपुळेला समजा गेलं तर गणपतीपुळेच्या बाजूला समुद्रच आहे अरबी समुद्र खूप मोठा भगवती मंदिराला गेलं तर भगवती मंदिर मध्ये आहे आणि तिच्याकडेने पूर्ण समुद्र आहे आणि मध्ये भगवतीचं मंदिर आहे तर मग इथे जास्त समुद्र पर्यटनस्थळं जिथे जिथे आहेत तिथे समुद्राच्याकडेलाच पर्यटनस्थळं जास्त आहेत आणि इथे खाण्याचं म्हटलं तर भात मासे तांदळाची भाकरी हे जास्त इकडे खाल्लं जातं आणि तर इकडचे कपडे म्हटलं तर आपले नेहमी भारतीय महाराष्ट्रामध्ये लोक घालतात तसेच कपडे असतात इकडे जास्त उष्ण वातावरण असल्यामुळे इकडे जास्त उष्ण उष्ण वातावरण असल्यामुळे हापपॅन्ट जास्त लोकं वापरतात आणि हाफ पॅन्ट जास्त इकडे गरमा खूप होतो दोन वेळेला आंघोळ करावी लागते त्यामुळेही इकडे घरामध्ये असताना सगळी हा हाप पँट बनियनवरच लोक जास्त करून राहतात कारण इकडे दमट वातावरण आहे गर्मी खूप होते समुद्र जवळ असल्यामुळे दमट वातावरण आहे स्मृती चिन्ह तर इकडे स्मृतिचिन्ह म्हटलं तर आंबे सॉरी टिळकांचं आहे जन्मभूमी तिथे स्मृतिचिन्ह आहे थिबा राजवाडा आहे ब्रह्मदेशाचा राजा तो आलेला आहे इथे तिथे त्याचं आहे स्मृती चिन्ह आहे सावरकर यांचं आहे सावरकर चौकामध्ये सावरकरांचं आहे तर इथे रत्नागिरीमध्ये खूप आहे म्हण पर्यटनस्थळं खूप आहेत खाण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी म्हणजे माशांचेच प्रकार आहेत माशेच जास्त खाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात आणि पर्यटनस्थळं आणि मासे आणि इकडचं वातावरण म्हणजे सगळं हिरव हिरवळ खूप असते हिरवीगार झाडंच झाडं आता नारळाची झाडं सुपारीची झाडं आणि अशी जंगलातली झाडं तर खूपच असतात नारळ सुपारी आंबा काजू फणस ही झाडाच्या ही झाडं तर असतातच त्यांच्या बागाच असतात पण त्याच्या व्यतिरिक्त नारळात ही जंगलातली झाडं तर खूपच झाडंच झाडंच खूप असतात हिरवळ इकडे खूप हिरवळ असते